हॅलो मी गुजरातवरून आलो होतो तर उद्याच्या नाश्त्याचं काय सकाळचं मेनू काय राहील आपल्याकडे उद्याच्या नाश्त्याचं हा गुजरा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा बरं बरं हा हा बरं बरं शिवकृपा आहे का बरं हा ना ना हा मी तुमच्या हाटेलचं नाव ऐकलं ना म्हणून मी तुमच्याकडेच येणार उद्या नाश्ता करायला आता मी गुजरातवरून इकडे येऊन राहिलो तुमच्याकडे नाश्ता करायला बुलढाण्यात कि किती लांबून येऊन राहिलो मी तुमच्याकडं हो ना हो ना हो ना

स्वच्छताच पाहिजे आपल्याला बाकी काय आहे हा हा हा हो हो हो हा आत आपलं काय कचोरी समोसा जास्त आवडतो आपल्याला खटाई बिटाई मस्त हो हो तीच सवय हे ना नाही आता पहिल्यांदा येऊन राहिलो बा तुमच्याकडं

नाही नाही नाही आता महाराष्ट्रात येऊ द्या

चालतं चालतं नाही नाही आता पहिल्यांदाच येऊन राहिलो महाराष्ट्रात बरं बरं चालतं चालते हो हो हो हो ठीक आहे मग हा हा हा सर हो हो ठीक आहे हा हा हा ओके